नागपूर जिल्ह्यामध्ये खूप सारे कॉलेज आहेत महाविद्यालये आहेत त्यापैकी प्रियदर्शनी कॉलेज हे इंजिनी इंजिनीअरिंगसाठी प्रसिद्ध आहे तिरपुडे कॉलेज आहे कुंबलकर कॉलेज आहे हे कॉलेज एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यूसाठी प्रसिद्ध आहे आणि ते खूप छान आहे तिथे आमची माझी बहीण शिकत आहे आणि ती सोशल वर्करचा अभ्यास करत आहे कुंबलकर कॉलेजमध्ये आणि प्रियदर्शनीमध्ये इंजिनिअरिंग जो करत आहे तो माझा भाऊ आहे आणि ते कॉलेज खूप छान आहे